हो नक्कीच जवळच्या की जवळच्या गावी किंवा शहरांकडे प्रवास करत असताना काही साधन सुविधांसंबंध संबंधीच्या किंवा वाहतुकीच्या आव्हानांना नक्कीच सामोरं जावं लागतं शहराकडे प्रवास करताना काही मुख्य गोष्टी अशा दिसतात की वाहतूक जॅम म्हणजे ट्रॅफिक जॅम ज्याला आपण म्हणतो की शहरांमध्ये विशेषत एक खूप कोअर शहर म्हणजे अगदी आतली आतली शहराचे जे मुख्य बाजारपेठा वगैरे असतात त्या भागामध्ये वाहतूक जॅम ही खूप मोठी समस्या आहे कारण एक तर आपल्याकडे रोड रस्ते जे आहेत ते अत्यंत कधी कधी अरुंद असतात आणि काही प्लॅनिंगप्रमाणे बनवलेले नसतात त्यामुळे आणि शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या अतिशय जास्त असल्याकारणाने वाहतूक जॅम होते आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे करावा लागणारा प्रवासाचा वेळ हा वाढतो आणि थकवा येतो त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक जी असते म्हणजे बस ट्रेन किंवा अशी काही किंवा लोकल म्हणा मेट्रो म्हणा तर या पद्धतीच्या सगळ्या साधनसुविधांची मर्यादा मर म्हणजे उपलब्धता जर मर्यादित असेल किंवा ज्यांचं वेळापत्रक नियमित नसेल तर त्यामुळे सुद्धा प्रवासात अनेक अडचणी येतात जसं की खूप मोठी शहरं असतात त्यावेळेला शहराच्या प्रत्येक भागातून कोणत्याही भागाकडे जाणाऱ्या बसेस किंवा ट्रेन्स किंवा लोकल्स अवेलेबल असतीलच उपलब्ध असतीलच असं नाही त्यामुळे ब मजल दरमजल करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून मग ती परत दुस अजून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कधी बस कधी ट्रेन असा बदल करत करत वाहतुकीची साधनं वापरावी लागतात तर ही एक प्रवासातली खूप मोठी अडचण आहे असं मला वाटतं शहरामध्ये रस्त्याची स्थिती ही पण एक खूप महत्त्वाची बाब आहे कारण बऱ्याच वेळेला एका रस्त्यावरून खूप जास्त वाहतूक सततची वर्दळ असल्याकारणाने महानगरपालिका किंवा तिथल्या स्वतंत्र ठेकेदारांना या गोष्टीची दखल घेऊन त्याच्यामध्ये दुरुस्ती करून करणं करणं प्रत्येक वेळेला अत्यंत सोयीचं असेलच असं नाही कारण सतत बारा महिने चोवीस तास ज्या रस्त्यांवर वर्दळ असते तिथे अशा प्रकारच्या सुविधा किंवा दुरुस्ती करणं खूप अवघड असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला पावसाळे खास करून असे असतात की शहरांमधले रस्ते अत्यंत खराब असतात मोठ्या शहरांमध्ये पार्किंगची समस्या ही तर अत्यंत जास्त भेडसवणारी समस्या आहे म्हणजे पुण्यासारख्या शहरात ज्यावेळेला एखादी व्यक्ती लक्ष्मी रस्त्यावर जाण्याचा विचार करते त्यावेळेला स्वतःच्या गाडीने जाण्यात कितीही सुविधा असली तरी सुद्धा ती गाडी पार्क करायची कुठं या विचाराने धडकी भरते आणि माणसं सरळ रिक्षा करून तिथे जातात त्यामुळे पार्किंगची सोय नसल्याकारणाने सुद्धा शहराकडे जाणं किंवा सुरक्षित पार्किंग समस्या सुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शहरात येता त्यावेळेला तुम्हाला पार्किंगच मिळत नाही किंवा गावाकडे वगैरे गेलात तर तुमचीच गाडी तुम्ही नेलीच जरी तरी ती सु अत्यंत सुरक्षित जागी तुम्ही पार्क केली आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची म्हणजे त्याच्यावर कधी चरे उट उमटणं किंवा कोणी दगडं फेकून मारणं किंवा टायर फंक्चर करणं अशा घटना घडणार नाहीत याची आपण काही खात्री देऊ शकत नाही त्यामुळे पार्किंगची समस्या ही दोन्ही बाजूला आहे कारणं निराळी निराळी आहेत एक तर जागेची कमतरता आणि एक सुरक्षितेची कम कमतरता दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे प्रवासात जर का पेट्रोल पंप्स म्हणजे इ इंधन जिथे भरलं जातं त्या स्टेशन्सची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा प्रवासात भरपूर अडचणी येऊ शकतात आणि मु प्रामुख्याने ह्या गोष्टी म्हणजे इंधन स्टेशन्सची कमतरता ही जनरली ग्रामीण भागातच बघितली जाते त्याच्यानंतर आपण सगळ्यांची आजकालची जी म्हणजे आजकालचे प्रवास करणारे लोक आहेत त्यांचा सगळ्यात जास्त भर म्हणजे रस्ते शोधण्यासाठी माणसांवरती न राहता गुगल मॅपवर राहिलेला आहे पण अर्थातच ती एक जी पी एस सिस्टम असल्याकारणानं बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना दरी खोरे डोंगर किंवा रस्ते संपलेले रस्ते म्हणजे जिथे ज्याला डेड ऐंड वगैरे म्हणतात अशा पद्धतीचे रस्ते गुगलला कळत नाही त्यामुळे गूगलच्या नेव्हिगेशनच्या सॉफ्टवेअरला नेहमी मर्यादा येतात नेहमी म्हणजे बऱ्याच वेळेला मर्यादा येतात तसं बघायला गेलं तर त्यामुळे तो ती एक मोठी प्रवासातली अडचण असू शकते त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे सुरक्षितता असणं काही रस्त्यांवरती म्हणजे कदाचित रस्ते मोठे असतील चांगले घाट असतील प्रवास नयनरम्य सुखद असेल पण कधी कधी अशा रस्त्यांवरती चोरीमारी लूटमार वाटमार ह्या सगळ्या प्रकारचे म्हणजे प्रकार घडू शकतात त्याच्यामुळे प्रवास करताना ती एक सुरक्षिततेची काळजी घेणं हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे की ह्याच्यामुळे सुद्धा प्रवासात अडचणी येऊ शकतात